हॅलो बोल की पशा आं आं नाही आलो आहे कॉलेजला काय विषयच नाही अरे सरांनी बोलवलं होतं की कुठलं प्रोजेक्ट आहे का आणि कार्यक्रम होता जिओग्राफी डिपारमेंटचा यावं म्हटलं आता आं हो अरे आहे की सुट्टी बोल की काय म्हणत काही तर नियोजन सेवन स्टार होय कुठला पिच्चर बघायला होय डेज फुल होय हां हां हां हां

होय रे लेका मला माझा मित्र पण बोलला होता लयभारी पिच्चर आहे असं तसं जाऊया अरे नाही काय विषय माहिती आहे का कॉलेजला तू तर काय आला नाही मग ती सर म्हटलं यावं लागतं आहे म्हणून ती सर जरा ओळखीचं होते रे हां अरे ही पण येणार आहे त्यांन त्यांना पण घेऊन येतो दोघं तिघं आहेत ते अजून

किती किती किती असतात रे तिकीट तिकीट किती आहे हां बघतो मी आहे एक आपल्या ओळखीचा आहे आपल्या ओळखीचाच आहे ती काय दुपारच्या शोला जायचं काय हां हां नाही नाही हीच बघू डेजपूल जरा चांगला आहे रे माझा मित्र मला बोलला होता लै दिवसापासून काय दुपारच्या शोला जायचं काय रात्रीच्या शोला हां हां हां बघतो मी बुक माय शोला चांगलं भेटतं आहे का एखादं टिकीट बघतो किती आहे नाहीतर तिथं राजवाड्याकडं हां तिथं जरा टिकीट कमी येतं आहे रे हां हां ती जरा आवाज बिवाज हो नाही इथं फिलिंग ढगात येते रे सेवन स्टारला सेवन स्टार ते याच्यात फीलिंग ढगात जाते पिक्चर बघताना

विशेष काही नाही आता लेका जाऊ या उद्या

बघतो हो बघतो बघतो बुक माय शोला हो हो चालतं आहे फोन हो हो चालतं आहे चालतं आहे